आदिवासी गावांना भेट देणं आणि त्यांची संस्कृती जाणून घेणं यासाठी एक मला माहिती असलेला पर्याय मार्ग मी सुचवतो या ठिकाणी मेळघाटामध्ये अमरावती जिल्ह्यात एक संपूर्ण बांबू केंद्र या नावाची एक ॲक्टिव्हिटी चालते तिथे त्या तिथल्या लोकांना सर्व एकत्र करून तिथे बांबूचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती होतं त्या भागात आणि त्या सर्व लोकांना एकत्र करून तिथल्या आदिवासींना एकत्रित करून त्यांना ती कला शिकवून त्या प्रकारचं तिथे बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणं अशा प्रकारचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून तिथे नियमितपणे सुरू आहे त्या उपक्रमात जे काही बंतं तयार केलं जातं ते अन्य लोकांना मिळावं अन्य लोकांना माहिती व्हावं यासाठी ते पुण्यामध्ये त्याचं प्रदर्शन दरवर्षी नियमितपणे भरवलं जातं आणि त्या प्रदर्शनामध्ये त्या वस्तू मांडल्या जातात आणून त्यांची विक्री केली जाते ज्यायोगे आपल्याला शहरी लोकांना त्या वस्तूंचा परिचय होतो आणि त्या वस्तूंनाही नवीन बाजारपेठ मिळण्यामध्ये मदत होते